हॅलो हां नर्मदा रेस्टॉरंट यस् मला आत्ता ऑर्डर करायचं होतं पनीरचे काही चांगले डिशेस् मला सांगा माझ्या मुलाला माझ्या पनीरचे डिशेस् फार आवडतात विशेषकर भाज्या पर पनीरचे प्रकार म्हणजे कढई पनीर वगैरे ते तर कॉमन झालं काही वेगळं जर तुमचे डिशेस् असतील रिलेटेड टू द पनीर तर ते सांगा

आणि त्याच्यात तुम्ही ऑर्डरमध्ये ओव्हरऑल जे काही त्याचं बिल मग असेल ते आधीच मला सांगून द्या त्याच्या अकॉर्डिंग मग मी ऑर्डर देते